हां अभिषेक अभिषेक मला तुमचा नंबर आहे ना गुगलवरून मिळाला आहे तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करता ना ओके कुठे आहे आपलं ऑफिस ओके ठीक आहे मी प्रतीक तरडे मी नवी मुंबईवरून बोलतो आहे माझं एक प्रॉडक्शन हाऊस आहे तर मला ना माझ्या कंपनीसाठी ना लॉ लोगो बनवून घ्यायचा आहे नवीन न्यू डिझाईन करायचा लोगो हां तर त्याच्या संदर्भात हा दोन्ही असावेत कारण का काही ठिकाणी मी टू डी वापरणार काही ठिकाणी मी थ्री डी वापरणार सो बोथ ऑफ देम

बरोबर बघा आता पहिलं सर्वप्रथम आपल्या कंपनीचं नाव आहे वी द फ्युचर वी द फ्युचर प्रॉडक्शन हाऊस ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आम्ही दोन पार्टनर आहोत आणि या वी द फ्युचर प्रॉडक्शन हाऊसच्या अंडर आम्ही सगळे काही मीडिया रिलेटेड कामं करतो म्हणजे जसं झालं पॉलिटिकल कॅम्पेन किंवा पी आर झाले इव्हेंट्स झाले वकशॉप्स आम्ही हँडल करतो नंतर मग फिल्ममेकिंग्स म्हणजे तुमचे ओ टी टीचे फिल्म्स असू देत किंवा ऑनस्क्रीनवाले फिल्म्स असू देत किंवा मग सिरियल्स शॉटफिम्स नंतर मग डॉक्युमेंट्रीज ॲडफिम्स म्हणजे ओवरऑल आम्ही मीडियाचं काम करतो

हां त्यांचं नाव आहे श्रद्धा

राईट राईट पण आमचा काय विचार होता आता वी द फ्युचर आहे ना तर वी द फ्युचरचे जर इनिशियल्स घेतले तर डब्ल्यू टी एफ होतं ज्याचे ज्या ॲब्रिवेशन्स आपण आता यंगस्टर्स वापरतात की बाबा म्हणजे बोलतात ना त्याला चॅटिंग लँग्वेजमध्ये जे वापरतात डब्ल्यू टी एफ डब्ल्यू टी एफचं ॲक्च्युअल लँग्वेज चॅटिंग लँग्वेजमध्ये मिनिंग समथिंग डिफरंट मग तो थोडा कॅचिंग असल्यामुळे आम्ही ब्ल्यू टी एफने विचार करत होतो की डब्ल्यू टी एफ वाचल्यानंतर पब्लिकला विचारात पडलं पाहिजे की वॉट इज डब्ल्यू टी एफ हां हां तर मग हां हां हो चालेल चालेल तसंही चालेल आणि मेन म्हणजे ना आम्हाला हा ओके बोला बोला

हां पण तुम्ही मला ऑप्शन्स देणार ना ओके मग ह्याच्यासाठी तुम्हाला काही ॲडव्हान्स लागेल किंवा काय कसं ओके आणि साधारणतः म्हणजे आता हे जे लोगो बनवणार त्याचे कॉपिराईट सगळे माझ्याकडे येतील बरोबर मी रजिस्टर करणार हा लोगो माझ्या नावाने किंवा माझ्या कंपनीच्या नावाने लोगो रजिस्टर्ड होईल राईट ओके हे रजिस्ट्रेशन तुम्हीच करून देता की मला माझं मॅन्युअली करायचं आहे ओके ठीक आहे मग तुम्ही ह्याला किती दिवस लागणार बोललात ओके ओके चालेल चालेल पण नक्की पाठवा